हां निश्चितच आपल्या भागात जी काही गुन्हेगारी घडते आहे ती नेमकी बेरोजगारीमुळे होते आहे किंवा गरिबीमुळे दिसून येते कारण अनेक लोक शिकलेले आहेत मात्र त्यांच्याजवळ काम नाही नोकऱ्या नाही अशावेळी त्यांचं मन दहशत वादी कारवाया करण्याकडे वेधलं जातं आणि त्याची जेव्हा चटक लागते त्यावेळी मोठ्या प्रमाणावर दहशतवाद किंवा गुन्हेगारी ज्याला आपण म्हणतो ती वाढण्यास सुरुवात होते त्यामुळे गरिबी आणि बेरोजगारी या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या दोन्ही गोष्टी गुन्हेगारी वाढण्यास पूरक आहेत असं मला वाटतं